चित्रकला किंवा रंगकाम यासारख्या कला कधी सुरू करायच्या असा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो तर मुलं जेव्हा हातात पेन्सिल स्वतःहून धरतील आणि ते कागदावरती काहीतरी रेखाटण्याचा प्रयत्न करतील तेव्हा त्यांना आपण चित्रकलेतल्या रेषा दाखवून तिथपासून आपण त्यांच्या चित्रकलेला सुरुवात करू शकतो मुलं जेवढ्या लवकर शिकतील जेवढे लहान असतील तेवढ्या ते लवकर शिकू शकतील तसंच रंगकाम करताना ऑईल पेस्टल कलर्स पेन्सिलसारखंच त्यांच्या हातात देऊन त्यांना तो कलर कसा फिरवायचा आणि त्याचे फराटे दिसणार नाहीत आणि प्लेन कलर दिसेल ह्यापद्धतीने कसं रंगकाम करायचं हे त्यांना आपण थोडं थोडं करून दाखवू शकतो आणि मुलांमधे कलरफुल चित्र दिसल्यानंतर जास्त इंटरेस्ट येतो की आपणही हे रंगकाम करूयात या पद्धतीने मुलांना रंगकाम स्वतः करायला दिलं तर ते जास्त इंटरेस्टने करतात आणि मग त्यावेळेला त्यांना चित्रकला रंगकाम या दोन्ही विषयांमध्ये स्वतःहून रुची निर्माण होते आणि मग मुलं तेव्हा तर स्वतः एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतात आणि तेव्हाच ते जास्तीत जास्त शिकण्याचा नक्कीच त्यांचा कल वाढतो